हां तर आता समाजाममध्ये संघ संघटन आणि समूह तर हे तर आवश्यक आहेच मग त्या समू समूह संघटनामधे मनोरंजन हा हा सुद्धा आवश्यक आहे कारण त्या मनोरंजनाच्या माध्यमातून आपण सगळे जणं एकत्र येतो आणखीन त्याच्यातून सुद्धा आपण पैसा गोळा करू शकतो म आता मनोरंजन म्हटलं की सगळे खेळ येणार त्या खेळातून म आपण प पैसा गोळा करायचा नंतर आणखीन एक भिसी योजना आहे ती भिसी योजनासुद्धा आपण सुरू करू करू शकतो तर त्या भिसी योजनेतून म आपण जर चर्चा केली आपापसामधे की जर एखादा गरीब होतकरू विद्यार्थी असेल किंवा त्याच्याकडे त्याच्या वह्या पुस्तकांची सोय तो करू शकत नसेल तर आपण जर त्या याच्या योजनेमधून त्या प पद्धत भी मने पैशाच्या मया माध माध्यमातून जर आपण त्याला सगळ्यांनी मदत केली तर एक चांगल्या प्रकारचं त्याचं भवितव्यसुद्धा उज्ज्वल होऊ शकतो आणि आपण त्याला मदत केली हे एक प्रकारचं समाधान मिळू शकतो तर मग आपण भिसी म मधूनसुद्धा किंवा कुठली तरी एक प्रकारची मदत म्हणून आपण जर सगळ्यांनी पैसे गोळा केले तर एखाद्या आश्रम अनाथ आश्रमाला आपण ती रक्कम देऊ शकतो आणि त्या आश्रमाला रक्कम दिल्यानंतर त्याच्यातले जे विद्यार्थी काही शिक्षण घेतात त्या शिक्षणांना त्या शिक्षणामधे त्यांना त्याचा फायदा होईल